हॅलो हां बोलते आहे

हो हो तुम्हाला कशामध्ये बघायचे आहे ज्वेलरी म्हणजे मी तुम्हाला टाईप सांगते वेगळेवेगळे इमिटेशन ज्वेलरी आहे रिअल मोती आहेत किंवा सोन्याचे असे तीन टाईपमध्ये मेनली आमच्याकडे असतात विकायला तुम्हाला कुठल्या टाईपची हवी आहे हो हो हो आहेत ना आहेत ते पण आहे फुलांची ज्वेलरी तुम्हाला साधारण मी सांगते गळ्यातलं कानातलं बांगडी आणि एक मांगटिका येतो तर त्या सगळ्या सेटची किंमत आहे सत्तावीसशे रुपये

हो आत्ता मी तेच सांगणार होते तुम्हाला की ती आमच्याकडे विकत पण मिळते आणि रेंटवर पण मिळते कसं आहे ते परत घातलं जाणार नाही तुमचं फक्त हळदीच्याच फंक्शनला ते हल्ली वापरण्याचा ट्रेंड आहे मग नंतर ती पडून राहील त्यापेक्षा तुम्ही रेंटवर घेतली तर रेंट त्याचं दिवसाला साडे आठशे रुपये आहे

हो बरोबर ते तुम्हाला स्वस्त पडेल रेंटवर घेतलेलं हां लग्न ओके मग पैठणीवरती तुम्हाला सोन्याचे दागिने चांगले दिसतील पण तुमच्या पैठणीच्या कलरवरती पण ते डिपेंड आहे जर का तुमची लाईट कलरची पैठणी असेल तर मोत्याचे दागिने पण छान दिसतील त्याच्यावरती तर दोन्ही आहेत माझ्याकडे आणि हां त्याच्यावरती मग त्याच्यावरती तुम्हाला एक मोत्याचा चोकर छान दिसेल आणि एक वाटलं तर थोडं लांब तनमणीसारखा असा पण तुम्हाला चांगला दिसेल आणि शिवाय मंगळसूत्र वगैरे तर तुमचं येईलच पण ह्या दोनमध्ये तुमचं होऊन जाईल काम ते तुम्हाला मी वेगवेगळ्या रेंजच्या आहेत तुम्हाला मी ते फोटो व्हॉट्सॲप करते कारण त्या काम जितकं बारीक असतं त्याच्याप्रमाणे त्याचे रेट बदलतात तरी साधारण तनमणी वगैरे तुम्हाला इमिटेशनमध्ये घ्यायला गेला तर साधारण सहा हजार साडेसहा हजारापर्यंत पडेल आणि थोडं खरं किंवा भारी जर घ्यायला गेलात तर ते तुम्हाला साधारण पंधरा हजार अठरा हजार असं पडेल हां हो ते तुम्ही घेतलं विकत तर ते वन टाईम इन्व्हेस्ट करून तुम्ही ते कायमस्वरूपी वापरू शकता ना त्यामुळे शक्यतोवर विकत घेतलेलंच मी चांगलं सजेस्ट हां हो चालेल चालेल साधारण दुपारी दोन ते चारमध्ये आलात तर चालेल तेव्हा गर्दी कमी असते तुम्हाला निवांत बघता येतील

ओके हो चालेल चालेल या या ओके अच्छा